हॅलो येस ओके हो मी ललित बोलतो आहे हां बोला ना नमस्कार ओके पुढे याचे अच्छा तुम्हाला हां समजलं समजलं ओके आता तुम्ही कुठं आहात आता एक काम करा ना तुम्ही माझिवड्याला आहे ना तिथून डायरेक बस आहे तीनशे नव्याण्णव डायरेक तुम्ही येऊर स्टॉपला आहे ना तुम्ही उतरू शकता जर तुम्हाला बसने जर यायचं नसेल किंवा तुमच्याकडे दोन किंवा तीन माणसं असतील जास्त माणसं असेल तर तिथं तुम्ही डायरेक रिक्षाने पण येऊ शकता पण प्रायवेट रिक्षा तिथं मिटरवरती आहे शेअरिंग वगैरे आणि ओला उबर वगैरे जात नाही तुम्ही किती तुम्ही किती लोक आहेत तुम्ही आता अच्छा टोटल पाच जण आहे का अच्छा मग तुम्हाला दोन रिक्षा करावं लागेल ओके आणि हां दोन रिक्षा करावा लागेल कारण एका रिक्षात तीन जण बसतात दोन रिक्षा करा आणि तुम्ही काय डायरेक त्याला बोला येऊर हिल्स हे खूप फेमस आहे एकदम फेमस आहे हां येऊर हिल्स तुम्ही आलं ना ओला आणि उबर आहे ना ते तिथंच जात नाही कारण का माहिती आहे का तिथं जरा प्रॉब्लेम आहे ओके आणि तिथं शे रिक्षा नाही आहे डायरेक रिक्षा आहे तुम्हाला आणि तुम्हाला जे काय मीटर असतील ना त्याप्रमाणे तुम्हाला भाडं द्यायचे आणि मला वाटतं जास्तीत जास्त आहे ना माजिवड्यापासून ते येऊर हिल्स जास्तीत जास्त तुम्हाला शंभर रुपये होईल हां तुम्ही डायरेक प पकडा हां तिथं तुम्ही येऊर हिल्सला आलं ना आल्यावरती तिथं एक दोन मिनटाच्या अंतरावरती तिथं एक चांगलं होटेल आहे बॉम्बे डक आहे म्हणून आणि तिथं फॅमिलीसाठी खूप चांगलं आहे आणि तिथं राहणं खाणं वगैरे एकदम रिजनेबल आहे तुम्ही व्हेज खाता की नॉनव्हेज खाता हां तिथं आहे सगळं आहे आणि एकदम बेस्ट फॅमिलीसाठी खूप चांगलं आहे नाही रिजनेबल आहे रिजनेबल आहे एकदम रिजनेबल आहे हा हा आणि तिथं जर तुम्हाला जर यायचं असेल ना हां तर काय आहे तिथं बघण्यासारखं पण भरपूर आहे म्हणजे तिथं कसं आता पावसाळा सुरू आहे तर आता निसर्ग वगैरे खूप चांगलं हिरवंगार आहे आणि तिथं धबधबा वगैरे धबधबा वगैरे आहे फक्त एकच विनंती आहे तुम्हाला रात्री तुम्ही बाहेर निघू नका फिरायला कारण कसं आहे तिथं कसं आहे पूर्ण हिरवंगार असल्यामुळे तिथं जनावर वगैरे खूप असतात दिवसाला तुम्ही कुठेही तुम्हाला फिरायला जायचं तुम्ही जाऊ शकता ठीक आहे आणि तुम्हाला काय हवं असेल तुम्ही मला या नंबरवरती कॉल करा हां मी ललित हां ओके धन्यवाद बाय बाय बाय